हं हॅलो मी तुमची कॅब बुक केलेली आहे मला रेल्वे स्टेशनला पोहोचायचं उद्या दोन वाजता माझी दोनची ट्रेन आहे दोनची ट्रेन असल्यामुळे मला एक पंचेचाळीसपर्यंत तिथे पोहोचायचं आहे तर तुमची तुमचा टाईमिंग काय यायचा तुम्हाला किती वेळ लागेल यायला मला टाईम एकदा कन्फर्म करून द्या